ताई माझ्या प्रत्यक्ष आधार कार्ड गमावलेलं आहे आणि मला पडताडळणीसाठी डिजिटल प्रतची आवश्यकता आहे काय करू मी काही कळेनासं झालेलं आहे मला डिडिज डिजिटल प्रत डाउनलोट करायची आहे कुठे जाय कुठे जायचं मी आणि डिजिटल प्रत माझ्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी मला गरजेच आहे अशा डिजिटल प्रतशिवाय मी प्रवेश करू शकत नाही त्यासाठी मला मार्गदर्शन कर कर ना थोडंफार त्यामध्ये कोणत्या ऑफिसमध्ये जावे लागेल मला कार्यालयामध्ये कोणते कागदपत्रे लागतील मला ठीक आहे ना मला कार्यालयामध्ये किती वेळ लागेल तरी कार्यालयाची वेळ किती आहे सात वाजतापासून ते दोन वाजतापर्यंत सकाळची वेळ आहे ठीक आहे ना पण ताई माझं काम होईल का कागदपत्र त्यामध्ये कोणते लागेल आधार कार्डची झेरॉक्स परंतु प्रत्यक्ष आधार कार्डच ग गमावलेलं आहे मी आणि डिजिटल प्रत मला मी नेहमी नेहमी प्रत्येक ठिकाणी नाही देऊ शकत आणि ते मला प्रवेशासाठी खूप गरजेचे ठरलेलं आहे आता ठीक आहे ना ताई मला सांग ना तिथं पैसे वगैरे घेतले जातात का किती पैसे घेतले जातात दोनशे तीनशे खूप झाले ना तिथं तुझ्या ओळखीचे कोणी आहेत का माझ्या आधार कार्ड मिळेल का मला बरं ठीक आहे ना ताई मला समजवून सांगण्याबद्दल धन्यवाद